रेखाटण्याची सुरुवात जवळ जवळ अश्मयुगीन काळापासून झाली आहे तेव्हा माणूस दगडाने लाकडाने किंवा लाकडाच्या तुकड्याने चित्रं वगैरे काढायचा गारगोट्याने ओढायचा रंगासाठी तो हिरवा हिरव्यागार पा झाडांचा पाला किंवा फुलं वापरायचा ज्याने त्याला अनेक रंग मिळायचे हिरव्या रंगासाठी तो हिरवा हिरव्या पाण्याचा वापर करायचा तर तो काळ्या रंगासाठी जळालेल्या कोळशाचा वापर काळा करायचा त्याला गुलाबी किंवा निळा रंग हवा असेल तर तो नैसर्गिक पानंपासून पानांपासून फुलांपासून तो मिळवायचा व ह्याप्रमाणे तो अनेक निस नैसर्गिक रंगांचा निर्माण करायचा पाण्याचाही वापर केला जायचा पाण्यामध्ये पाण्यामध्ये रंग मिसळून किंवा रंगामध्ये अजून विविधता आणणे असे वेगवेगळे प्रकार केले जायचे म मला माहीत असलेली एक गुहा आहे म्हन ती म्हणजे मध्य प्रदेशाच्या तापी खोऱ्यातील सात सातपुडा पर्वत पंधरा हजार वर्षाच्या अश्मयुगातील अश्मयुगातील ही चित्र गुहा आज पुस पुष संपुष्टात आली आहे पण तरीही येण्यास इतकी चांगली नाही ओळखू येण्याइतकी चांगली नाही तळा जवळच्या एका सपाट शि शिळेवर अंदाजे चार इंच व्यासाचे आणि सहा इंच खोरेचे दोन खड्डी खंडीही तेथे आढळून आले आहेत अश्मयुगीन काळात अनेक चित्रे आपल्यालास दिसून येतात अजिंंठा चित्रे म्हणजेच अजिंंठा लेणी म्हणून प्रसिद्ध आहे अजिंठा हे सन इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील आणि इसवीस सनाच्या पाचव्या शतकातील चित्राचे एकमेव जिवंत उदाहरण आहे छतावरील आणि खांबावरील सह सहा व सजावटीचे अनु अ अनु नमुने म्हणून दिसून येतात त्या काळात ते आपले जीवन कसे जगायचे हे चित्रानुसार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता गुहेवर असलेले चित्राने आपल्याला हे कळते की त्यांचे जीवन हे कसे होते ते शेती कशी करायचे व शेतीची सुरुवात कशी झाली हे ही आपल्याला त्या चित्रावरून कळते पहिले पहिली भाषा तर ही कधी तो बोली भाषा नव्हतीच ही चित्रापासून आलेली भाषा आहे पहिले तर चित्राची भाषा आली आहे आठव्या ते दहाव्या शतकात आठव्या ते दहाव्या शतकात दरम्यात वेरूळ येथे जैव खंडातून अनेक हिंदू बौद्धिक आणि जैन मंदिराची उत्खनन झाले आले झाले ले दिसते गुफा चित्रे वेरूळचे गुफा चित्रे खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामधील अजिंठा लेण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर स्थिर या चौतीस लेण्यांच्या समूहात सतरा हिंदू बारा बौद्ध आणि पाच जैन धर्मांचे लेण्या आहेत त्यात अशा लेण्यांमध्ये आपल्याला आपले हिंदू देवी देवतांचे दर्शन घडते